चिकन टिक्का पनीर मसाला पनीर रोल शेवगा मसाला शेवभाजी पोळी भाकर रोटी तंदूर रोटी रुमली रोटी बिर्यानी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी स्प्रिंग रोल आलू भुजिया